महाराष्ट्र राज्यात अनेक राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यजीव अभया अभयारण्यं आहेत अगदी कोल्हापूर जिल्ह्याचंच बघायला गेलं तर राधानगरीमध्ये वन्यजीव अभयारण्य आहे जिथे सगळ्यात जास्त आढळणारा प्राणी हा गवारेडा आहे आणि तिथे भेट देऊ शकतो तिथलं तिकीट अगदी माफक असतं आणि जर तुम्हाला तिथली गाडी हवी असेल तर चारशे रुपये द्यावे लागतात पण ते अभयारण्य अगदी बघण्यासारखं आहे आणि आपण त्या प्राण्यांना त्यांच्याच लाईफमध्ये म्हणजेच वाईल्डलाइफ सँंचुरीमध्ये जाऊन त्यांना बघू शकतो आणि अनेक विविध प्रकारच्या वनस्पती कीटक साप प्राणी हे सगळे आपल्याला तिथं दिसतात जी राष्ट्रीय उद्याने आहेत तिथेही झाडांचे अनेक प्रकार हार्बल ट्रीज म्हणजे आयुर्वेदिक झाडं किंवा फुलपाखरांचे प्रकार हे सगळे बघायला मिळतात आपल्याकडे चिखलदऱ्याला आहे किंवा ताडोबाचं जंगल आहे व कोयनेची वाइल्डलाइफ सँचुरी आहे या सगळे अतिशय विविधतेने नटलेले वन्यजीव अभयारण्यं किंवा राष्ट्रीय उद्यानं आहेत तिथे आपण भेट देऊ शकतो त्यांची माहिती आपल्याला खूप सोप्या पद्धतीत गूगलवरती अवेलेबल होते त्यांना आपण फोन करूनही तिथे विचारू शकतो